काय ग कशी आहेस किती टायम झाला आपण भेटलो नाही आहे कुठे गेलो नाही आहे अजिंठा एलोरा चलता का फिरायला कशानं जायचं ट्रेननी जायचं का बरं मग ते कोणाला विचारावं लागेल ना कोण कोण येईल तसं बत मग जे कोणी येईल त्यांचं खर्च वगैरे पहावं लागेल आपण जर गाडी केली समजा तर त्याचा पण खर्च वगैरे पहावा लागेल ना आपल्याला किती येतो काय येतो तो बरं जर तुला जर काही माहिती असली समजा गाडी बीडीवाल्याबद्दल किवा कोणाचा नंबर वगैरे असेल तर तू फोन करून विचारशील पण जर माझ्याकडे असलं तर मी फोन करून विचारणार बघू ना आता आपल्या मैत्रिणीचं बघू शाळेतल्या किवा बाहेरच्या विचारू ना प्रतीक्षा येईल बहुतेक तयार होऊन जाईल ती याला ठीक आहे ना मी प्रीतीला सांगते प्रियंकाला सांगते आणि ती मैथली आहे तिला सांगू हा ठीक आहे ना आपण नाही नाही म्हणता दहा आठजणी तरी जमून जातो आपण बघू ना आता जाऊ आपण पुढच्या महिन्यात दहा पंधरा तारखेला हा ठीक आहे ना ड्रेसच घेऊ आपण तू हॉट पॅन्ट घेशील ना हा ठीक आहे नी तिथं कुणी बघणारं नसेल ना म्हणून तर जसं आपल्या मनात येतं तसं आपण राहू तिथे हा ठीक आहे ना मग विचारू आपण ठीक आहे मी नंतर करेल तुला कॉल